मी बैलगाडा शर्यत बोकड किंवा कोंबड्याची झुंज अशा प्रकारचे खेळ पाहिलेले आहेत बैलगाडा शर्यत तर माझा प्रमुख आवडीचा प्रकार आमच्या गावामध्ये यात्रा असल्यानंतर मी बैलगाडा शर्यत घोड्यांची शर्यती पहायला जातो आहे पण मध्यंतरी महाराष्ट्र सरकारनं बैलगाडा शर्यतीवरती बंदी घातली होती कारण प्राण्यांवर होणारे अत्याचार पा पाहून ते चुकीचे आहे परंतु आताच्या नियमांनुसार प्राण्यांना शॉक देणे किंवा मारणे असे प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते त्यामुळे असे कोणतेही प्रकार आता सध्या तरी होत नाहीत परंतु त्याला अपवाद वगळता काही लोकं असतात ती अशा प्रकारचे प्रकार करत असतात तर जर ह्याबाबतचे माझे मत म्हणालात तर थोडी पॉजिटिव किंवा थोडी निगेटिव असे असू शकते कारण का सगळेच ठिकाणी नियम पाळले जात नाहीत परंतु बैलगाडा शर्यत हा एक चांगला खेळ आहे